आमच्या भागात राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बसपा तसेच वंचित बहुजन आघाडी हे प्रमुख पक्ष आहे यामध्ये प्रामुख्याने चर्चेत येणारे किंवा सामोरे असणारे पक्ष ते म्हणजे काँग्रेस आणि भाजपा होय याचा इतिहास बघायचा झाला तर आमच्या भागामध्ये काँग्रेस पक्षाचा इतिहास बघायला गेलं तर आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये जे मतदार संघ आहेत त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ज्या प्रभागामध्ये काँग्रेसचे वर्ष वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण एकंदरीत सलग गेल्या काही वर्षापासून अस्तित्वात म्हणजे आजही सतत आघाडीवर आहेत परंतु काही प्रभागामध्ये काँग्रेसचे वर्ष वर्चस्व कमी झाल्याचेही आपल्याला दिसून येते त्याठिकाणी काही काँग्रेसचे नेते आमदार यांचे कार्य किंवा राजकीय पक्ष चांगले असल्यामुळे त्यांना राजकीय वारसा हा मिळालेला आहे परंतु आज मात्र काही ठिकाणी बघित बघितलं गेलं तर भाजपाने काँग्रेस पक्षाला डावलून आपले वर्चस्व निर्माण केले व सध्या हा भाजप पक्ष जो आहे हा आघाडीवर आहे आणि त्याने आपले वर्चस्व निर्माण केले आहे